सर्वांना नमस्कार स्वत विषयी काय बोलावं आज वय वर्ष आठावीस पूर्ण होत आहे असं खूप घरच्यांना अभिमान करावा असं काही सध्या तर कृत्य झालं नाही छोटासा एक अनुभव शेअर करतो मी विद्यार्थीदशेमध्ये शिक्षण घेत असताना थोडंसं चळवळीमध्ये काम करतो होतो विद्यार्थी परिषद अभवय आपण त्याला म्हणून सर्वजण ओळखतो तर काही अंबेजाव तालुक्यातील काही स्कूलचा प्रश्न होता म्हणजे स्कूल बस जे असतात शाळेचे विद्यार्थी होते आणि त्यांच्या गावामध्ये आपली जी बस असते ते एस टी बस महामंडळाची ती त्या गावामध्ये जात नव्हती पण ते सर्व विद्यार्थी आमच्याकडे आले आमच्या विद्यार्थी संघटनेशी त्यांनी त्यांचा तो विषय त त्यांची समस्या आमच्यासमोर मांडली मग आम्ही सर्व विद्यार्थीपरिषदेचे कार्यकर्ते एकत्र होऊन एक निवेदन तयार करून त्याठिकाणी बस डेपोचे प्रमुख जे असतात आगार प्रमुख त्यांना आम्ही व्यवस्थितरीत्या निवेदन दिले पण निवेदन देखील देऊन सुद्धा ती बस त्या ठिकाणी चालू झालेली नाही तर मग शेवटी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक दोनशे विद्यार्थी घेऊन आम्ही आगारामध्ये प्रवेश केला एक मोठं आंदोलन उभा केलं आणि आंदोलन उभारल्याच्यानंतर आगार प्रमुखानी आमची मागनी मान्य केली व ते त्या ठिकाणी त्या अंबेजोगाई तालुक्यातील गावामध्ये ती बस जाऊ लागली आणि जे शाळेची विद्यार्थी होते जे की शिक्षणापासून वंचित राहात होते त्यांना त्याचा लाभ होऊ लागला त्यांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मि मिळूं लागलं त्यांचा वेळ हा वाचू लागला तर एक छोटासा एक अनुभव म्हजी अभिमान वाटावा असाचा अनुभव होता तो मी शेअर केला